मी तर अंधश्रद्धेवर म्हणजे अजिबात विश्वास करत नाही कारण मी म्हणजे शिकलेली आहे आणि मला त्याची न हे म्हणजे हे आहे ज्ञान आहे कसं वि विज्ञानद्वा विज्ञानानी हे लेलं आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे आता आमच्या इकडच्या म्हणजे काही लोकं आहेत गावातील की ते अंधश्रद्धेवर विश्वास करतात की जसं उदाहरणार्थ आता समजा कोणी कुठेही जात असलं तर त्याच्या समोरून मांजर गेली आडवी किंवा अशी काळी मांजर गेली तर ते म्हणतात की की अपशकुन होईल तू जाऊ नको काही खराब घडेल तुझ्यासोबत अशाप्रकारे रोकटोक करतात किंवा असे इतर काही गोष्टी आहेत की ते अंधश्रद्धेवर विश्वास करतात आणि म्हणतात की त्यांना त्या व्यक्तीला म्हणतात तुझ्या समोरून मांजर गेली तू जाऊ नकोस पहिले किंवा पाच वस्तू फेक किंवा पाच दगड फेक पहिला नाही तर मग कोणाला पुढे जाऊ दे नंतर तू जा अशाप्रकारे ते सांगतात